हेलो मीरा रेस्टॉरंट्स मी मनोज किरतकर बोलतोय चिखलगावावरून मी आता ऑर्डर केली होती पालक पनीर आणि पनीर बुर्जी करी त्यामध्ये मला परत काही वाढवायचं आहे ते कृपा करून वाढवावं दोन दाल दालफ्राय आणि एक चिकनफ्राय आणि शीतपेये आहेत काही थम्सअप एक लिटर पेप्सी एक लिटर आणि मसाला पापड चार परत आणि तंदुरी दहा अजून आणि जिरा राईस पाठवून द्या ज्या ज्या माझ्या पत्त्यावर माझा पत्ता आहे मुक्काम पोस्ट चिखलगाव तालुका जिल्हा अकोला आणि हाउस नंबर आहे पंधरा